हॅलो नमस्कार सर मी एक शेतकरी आहे सध्या माझ्या शेतामध्ये भाताचं भात हा पीक पिकत आहे तरी मी पीक विम्यासाठी अर्ज केलेला माझं सर्व बँक तपशील असेल किंवा शेतकरी लागणारी असं सर्व कागदपत्रे मी त्या त्या ठिकाणी दिले होते पण तरी मला पीक विमा भेटला नाही तरी मी आपल्या मुख्य पीक विमा कार्यालयाला देखील पत्र लिहिले त्या पत्रामध्ये देखील मी माझे पूर्ण नाव महेंद्र रतन उजगरे मुक्काम पोस्ट हिवरा खुर्द तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड असा पूर्ण त्या ठिकाणी पत्तादेखील लिहिलेला आहे पण तरी अद्याप माझा पीक विमा संदर्भात जे काही त्याचा लाभ मिळणार आहे तो देखील अजून मला मिळाला नाही आहे तर कृपया मला एक आशा आहे एक शेतकरी म्हणून की लवकरात लवकर आपण मला पीक विमा पीक विमा जो आहे तो आर्थिक स्वरूपात मला माझ्या बँक खात्यामध्ये जमा व्हावा